आमची संस्कृती ही मुळात महाराष्ट्रीयन संस्कृती आहे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये तसे पूर्वीच्या काळामध्ये महिला खास करून नऊवारी साडी घालायच्या आणि पुरुषांमध्ये धोतर आणि वरती साधा सदरा असायचा जे ते अगदी खेडेगावातपण घालायचे महिला नऊवारी घालायच्या त्या नऊवारीवरती पूर्वीच्या काळातल्या महिलांचे केस लांब असायचे त्याच्यामुळे त्या केसांचा आंबाडा घालण्यात यायचा त्या आंबाड्याला गजरा फूल त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने त्या नऊवारीवरती नथ असं पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे व वस्त्रे घालण्यात यायचे खास करून तर नऊवारी साडीत जास्त करून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे आणि पुरुषांच्या डोक्यावरती टोपी असायची प्रत्येक पूर्वीच्या काळातले महाराष्ट्रीयन आज हे जे काही आधीचे लोकं आहेत पूर्वीच्या काळातले ते आज धोतर वरती सदरा आणि टोपी घालूनच फिरतात त्यांना आजकालच्या नवीन काळातल्या गोष्टी नाही आवडत त्याच्यामुळे नऊवारी साडी आणि धोतर हे आमच्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं एक खास गोष्ट आहे जो खास आमचा वस्त्र आहे असंपण आपण म्हणू शकतो